नागपूर जिल्ह्याचा इतिहास खूप जास्त पुराणा आहे बख्त बुलनशाह गोंड महाराजांनी जे आहे नागपूरचं नागपूरला स्थापित केलं होतं सतराशे तीनमध्ये आणि बख्त बुलनशाह महाराजांचा बाद जे आहे भोसले महाराजांचं राज होतं इथे आणि जे नागपूर नाव पडलं हा शहराचं या शहराचं बाजूनं वाहणारी नाग नदी त्यावरून जे आहे नागपूर शहराचं नाव पडलं आणि इथे नागवंशी लोक राहायचे यासाठी पण ह्याला नागपूर म्हणतात आणि आता जे वेळेप्रमाणे जे स्थिती आहे नागपूर शहराची जे डेव्हलपमेंट होत आहे ता पाहता आता नागपूर जे आहे टायगर कॅपिटल झालं आहे आणि नागपूरमध्ये सगळ्यात मोठ फाऊंटेन उघडण्यात तेल आहे तेलंघीडी तलावमध्ये आणि नागपूर शहरात स्मार्टेस स्मार्टेस्ट सिटीमध्ये पण आहे आणि बोहोत काही जे आहे पहिलेपासून तर आजपर्यंत खूप काही जे आहे डेव्हलपमेंट झालं आहे इथे